लांबपल्ल्याच्या बाईकिंग प्रवासात निरोगी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे निरोगी राहण्यासाठी मी नेहमी जसं मागच्या वेळी मी नागपूरवरून पुण्याला गेलो होतो त्यावेळी मी काही काही वेळांतर विश्रांती घेत जसे खााण्यामध्ये साधं घरचं खाणं भाजी भाकरी किंवा भाजीपोळी आणि सतत निंबू पानी पिणं सतत थांबत काही दूर अंतरावर गेल्यावर थांबत स्ट्रेचिंग करणं या गोष्टींचा मी नेहमीच पालन केले होते खाद्यपदार्थामध्ये मी नेहमी घरचंच खाल्लं भाजीपोळी जसं झालं आणि भाजी भाकरी किंवा पिठलं भाकरी यानंतर तेल बाईक चालवताना तेलकट पदार्थ खाणं टाळावं जास्त तर निंबू पानीच घ्यावं असं मला वाटतं त्यानंतर बाईक चालवताना खूप लांबपल्ल्याची बाईक चालवताना पाठदुखी किंवा खांद्याचा त्रास होणे हे निश्चित आहे त्यासाठी नियमी नियमित काही अंतरावर गेल्यानंतर थांबून विश्रांती घेऊन थोडीशी शरीराची स्ट्रेचिंग वगैरे करून घ्यावी असं मला वाटतं